आजकालच्या युगात अंधश्रद्धेवरही विश्वास ठेवणारे लोक भरपूर आहे मी पण ठेवते माझ्या आजूबाजूची लोकं पण ठेवतात जसं की कुठे बुवा आले तिथे जायचं कोणी सांगितली चला बा हा बुवा हे हे म्हणतो हे चांगलं सांगतो मग आपण तिथे जायचं मग तो जे सांगते त्याच्यावर आपला विश्वास बसतो एक प्रकारे या याच्यावर विश्वास ठेवून आपण त्यामागे जातो जसं की मांजर आडवी गेली रस्त्यानी जाताना तर काही तरी होईल बा म्हणून ती मनात अशी धाकधुकी वाटते हे एक अंद अंद्धश्रद्धेचाच प्रकार आहे आपण विश्वास ठेवतो किंवा जाताना कोणी टोकलं आपल्याला कुठे चालल्या ती एक अंधश्रद्धा आपल्या डोक्यातच असते का असं विचारलं तर आता हे होईल बा ते होईल घरात दूध उतू गेलं किंवा एखादी काचेची वस्तू फुटली तर ती वस्तू बा फुटली आता काय होईल काय नाही ह्या विचारात अशा प्रकारे हे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून मी आणि माझ्या शेज माझ्या भागातले सगळेच लोक याच्यावर खूप विश्वास ठेवतात आणि ते मानतात पण